राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून बाल सुरक्षा योजना राबवली जाते महाराष्ट्राची लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी याची भूमिका खरंच खूप महत्त्वाची असते आता ही जी योजना आहे ती एक जून दोन हजार अकरापासून सुरू करण्यात आली आहे म्हंजे आता राष्ट्र योजनेमध्ये म्हणाल तर आता आयुष्यमान कार्ड सरकारी कार्ड सेवा आरोग्य म्हणजेच आरोग्यसेवा राजीव गांधी योजना अशा वेगवेगळ्या योजना आहेत आता महाराष्ट्र तसं मनलं तर महाराष्ट्र सरकारची आरोग्याशी निगडीत अशी योजना असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये आरोग्य व जिल्हा परीक्षेमध्ये तांत्रिक विषयामध्ये असं म्हणजे योजना असतात वेगवेगळ्या योजना सा सार सरकार सारखं म्हणजे असं राबवत असत आहे आरोग्य योजना असते वेगवेगळ्या अशा योजना दिलेल्या असतात आयुष्यमान योजना आहे हॉस्पिटलमध्ये असते आयुष्यमान योजनेमध्ये आपण मंजे कसं असते पाच लाखापर्यंत आपल्याला उपचार मोफत दिले जातात अशी योजना असते आत्ता आयुष्यमान कार्डामध्ये ते कार्ड आपल्याला आधी का काढून घ्यायला लागत आहे बाहेर जाऊन आयुष्यमान कार्ड काढलं की त्यालाच आपण पीएमजेवाय पी एम जे वाय कार्ड असं देखील म्हटलं जाते त्याची यादी असते हॉस्पिटल्सची कोणत्या हॉस्पिटलमध्ये ते कार्ड म्हणजे व्हॅलिड असेल असं पाच लाखापर्यंत म्हणजे ते कार्ड रेशन कार्ड जर का आपलं ऑरेंज असेल तर आयुष्यमान कार्ड निघते आणि तसंच बारा अंकी नंबर तो जर का असेल तर निघत आहे म्हणजे आता जिथे आपल्याला काय काय माहिती मिळते रुग्णालयात आयुष्यमान भारताची यादी महाराष्ट्रातील पी डी एफमध्ये मिळते महाराष्ट्रातील आता पीएमजेवाय पी एम जे वाय मालिकांची यादी मिळते तसेच यादी आयुष्यमानची यादी पी डी एफ आपण पाहू शकतो आहे असं असतं आहे त्याच्यामध्ये आयुष्यमान कार्डमध्ये आयुष्मान कार्डमध्ये आपण स्वतः माणूस तिथे काढण्यासाठी हजर पाहिजे असं असं